नगरपंचायत असो का ग्रामपंचायत असो सहभागी असलेल्या प्रमुख गोष्टी म्हणजे सदस्य आणि उपसरपंच आणि सरपंच आणि नगरपरिषदमध्ये नगरपालिकेमध्ये नगरसेवक उपनगरसेवक सचिव आणि खजिनदार असे असतात तर ह्या सगळ्यांचा असा हा कार्यकाळ असतो म्हणजे असं त्यांचं प्रमुख गो ह्या गोष्टी आहेत त्यांचं काय काम असतं म्हणजे नगरपालिका असते ती राज्या सॉरी राज्य नाही तर एका तालुक्याला ह्या पूर्ण स स म्हणजे सांभाळते आता सावंतवाडीची नगरपालिका असेल तर ती सावंतवाडी पूर्ण सिटी सांभाळते स म्हणजे शहरासाठी नगरपालिका असते मग तिकडचे सगळे काय जे प्रॉब्लेम असते ते नगरपालिकाच बघते म्हणजे रस्त्याचे किंवा गटारे किंवा एक ओला कचरा सुका कचरा किंवा एखाद्या तळ्यामध्ये जर काही साचलं असेल तर हे सगळं नगरपालिका बघते तर ग्रामपंचायतीचं काम म्हणजे गावातील सगळे जे काही नळ योजना आहेत किंवा अजून कोणत्या गावातील योजना आहे ते लोकांपर्यंत पुरवण्याचं काम ग्रामपंचायत करत असते तसेच रस्ते पण तयार करणे हे ग्रामपंचायतीकडे असते तसेच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना पण आणणे तसंच एखादी विहीर बांधून देणे शेततळं बांधून देणे असं वेगवेगळे काम असते ते ग्रामपंचायत करत असते तसेच रस्त्यावर लाईटींग बी हे सगळं ग्रामपंचायतीचं काम असतं पूल हे सगळं ग्रामपंचायत बघते व नगरपालिका ही ग्रामपंचायत ही फक्त गावापुरती मर्यादित असते आणि नगरपालिका ही एका मोठ्या शहरा पूर्ण शहर सांभाळत असते